तसं मला स्वयंपाक करायला आवडतो पण बऱ्याच वेळा आपल्याकडून असं होतं की ती रेसिपी आपण जशी बघतो तशी होत नाही किंवा आपण एखाद्या रेसिपी बुकमध्ये वाचतो पण ती बनवायला घेतल्यानंतर थोडीशी बिघडते सर्वांकडून होतं तसं बऱ्याचवेळा माझ्याकडून पण झालं आहे तशी एकदाचा प्रसंग मी सांगू शकते आहे की एक पनीरची रेसिपी मी बनवायला घेतली आणि यूट्यूबवरून ती व्हिडीओ मी पाहिली आणि बनवायला घेतली पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण बनवायला घेतो आणि नंतर मग आपल्याला कंटाळा येतो की अरे किती वेळ चालू आहे मग तसं मी थोडा शॉर्टकट मारला आणि रेसिपीमध्ये थोडेसे चेंजेस केले आणि म्हटलं की ठीक आहे असं बघूया कशी होते आहे ते आणि थोडीशी ती रेसिपी बिघडली पण ठीक आहे आता पनीरची रेसिपी म्हटल्यावरती आपण फेकून तर नाही देऊ शकत आहोत किंवा पनीर असं नाही पण अन्न वाया नाही गेलं पाहिजे असं नेहमी माझं असतं की ते थोडं तिखट होवो आंबट हो पण ते खाल्लं गेलं पाहिजे हे महत्त्वाची गोष्ट आहे तर मग मी ठरवलं की झाली आता थोडीशीच तर बिघडली आहे थोडं काहीतरी ॲडजस्टमेन्ट करून ती आपण नीट करून घेऊया तर त्या पनीरच्या भाजीमध्ये थोडं मीठ जास्त झालं होतं तर मग मी आईला म्हटलं की काय करावं लागेल आता तर तिने तिच्या ज्या गोष्टी असतात सिक्रेट गोष्टी असतात प्रत्येक म्हणजे प्रत्येक आईकडे आपण म्हणू की सिक्रेट गोष्टी असतात की जर गोष्ट बिघडते आता ती कशी नीट करता येईल तर तेव्हा तिने मला तशी एक गोष्ट सांगितली की असं असं ह्या ह्या गोष्टी टाक त्याच्यामध्ये तर मग ते व्यवस्थित होईल आणि मग मी तिच्या ज्या काय गोष्टी होत्या त्या फॉलो केल्या आणि मग त्यानंतर ती जी माझी पनीरची रेसिपी होती ती बऱ्यापैकी खाण्या जोगी झाली आणि मग ती आम्ही खूप छान पद्धतीने अशी खाल्ली आणि सर्वांना आवडली तर असे प्रसंग बऱ्याच वेळा आपल्याकडे घडून येतात आपला हातून पण ते आपण कशा सावरायच्या आणि अन्न कसं वाया नाही गेलं पाहिजे ते बघायचं ते त्यातून मी शिकले आणि ती क्रिएटिव्हिटीचा मी वापर केला